कुलर हे उन्हाळ्यात आपल्याला गरमीपासून वाचवण्याचं काम करतं मी तुमच्याकडून एक कुलर घेतला होता तो सांगितल्याप्रमाणेच चांगला निघाला आहे म्हणजेच तो कमी वेळा खूप कमी वेळात पूर्ण घर थंड करून देतो म्हणजेच आमचं लाईट बिलही वाचतं आहे आणि दुसरी गोष्ट त्याची डिझाईन त्याचे फिचर्स हे सुद्धा खूप चांगले आहेत